लग्न समारंभ म्हटलं की नुसती धम्माल असते मग नृत्य संगीत सगळंच त्याच्यात असते आणि लग्नात आनंद म्हणजे सगळाच आनंदच आनंद असतो वातावरणच खूप आनंदी असते त्यामुळे संगीत आणि नृत्यासाठी काय म्हणता येईल तर संगीताचे विभिन्न भरपूर हिंदी आणि मराठी असे गाणे आहे ज्यांचा वापर केला जाऊ शकतो डान्ससाठी वगैरे भरपूर असे गाणे आपण ऐकून आहे ज्यांचं वापर करतो मराठीचे बेम् भरपूर असे गाणे आलेले आहे ज्यांचा वापर आपण डान्ससाठी केला जातो आणि विविध लोकसंगीत पण असतेच त्याच्यात लग्नात सगळ्यांच्या याच्यात काही ना काही असं लोकसंगीत असतात ज्यांचे जे गाणे मुख्य म्हटले पा जाते जसे आपल्या इथे आमच्या इथे लग्नात विहीण म्हटली जाते किंवा असे वि विशेष गाणे असतात जे त्या प प्रोग्रामसाठीच म्हटले जातात सो अशा प्रकारे नृत्य आनि संगीताने आपलं सगळेच समारंभ खूप छान होतात